मी ज्या वस्तू गोळा केलेल्या आहेत त्या मधूनमधून काढून त्याला स्वच्छ त्यामध्ये डिटर्जंट पॉवडर टाकून धुऊन वाळवून सुकवून पुन्हा डब्यामध्ये व्यवस्थि त ठेवते आणि मला जेव्हा आठवण येईल तेव्हा ते पुन्हा काढते आणि मी जसं सांगितलं तसं त्याचं वर्गीकरण म्हणजे वु उतरत्या क्रमाने ते मांडून ठेवते किंवा रांगोळी पद्धतीने करते मला आवड आहे दगड जमा करण्याची दगडांचे विविध आकार पाहण्याची मला खूप आवड आहे त्यामुळे त्याची स्वच्छता पण राखते आहे आणि ते त्याला खराब होणार नाही ओलसरपणा राहणार नाही असं मी प्रयत्न करून त्याला कोरड्या डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून देते